मराठी भाषा ही मुळापासून मातृभाषाची ही मराठी आहे त्याच्यामुळे मराठी भाषा ही शिकण्यासाठी पहिले ऐकणे त्याच्यानंतर न नंतर वाचणे बोलणे अशी ती भाषेची गोष्ट आहे म्हणजे मराठी भाषा ही बोलण्यासाठी शिकण्यासाठी आणि त्याच्या काही गोष्टी मूलभूत गोष्टी म्हणजे ज्या भाषेला बोलण्याची म्हणजे बोलणं तर कोणीही बोलू शकते पण भाषेबद्दल जे बोलायचे शब्द असतात त्यांना एक आकार किंवा एक ढाँचा म्हणजे एक फ म्हणजे बोलण्याचा एक नमुना ज्याला म्हणता येईल ते बनवण्यासाठी ही भाषा शिकण्यासाठी एक शाळा कॉलेज त्याच्यानंतर घरचे त्याच्यानंतर आपला भवतालचा समाज हे गोष्ट ते या गोष्टी शिकवत असतात